मी माझ्या झाडाची खूप काळजी घेते कारण मला झाडे खूप आवडतात एखाद्या दिवशी जर माझ्या झाडांना काही झाले तर माझे मन लागत नाही त्यावेळेस मग मी यूटूबवर पाहते गुगलवर पाहते आणि त्यावर जर त्याचा काही उपाय नाही भेटला तर मी माझ्या घर घराजवळच्या काकूला विचारते मग त्या काकू मला सांगते असे कर तसे कर मग मी ते उपाय करून पाहते मग तेव्हाही जर ते झाड जमलं नाही चांगलं नाही झालं तर मग मी माझ्या बाबाला फोन करते त्यांना त्या झाडावरच्या रोगाबद्दल सांगते मग माझे बाबा मला त्यावर काही उपाय सांगतात आणि तो उपाय काम करते कारणकी माझे बाबा शेतकरी आहे आणि त्यांना झाडांमधलं सर्व समजते म्हणून माझ्यासाठी माझे बाबाच माझे सल्लागार आहेत